हो हो शिवानी बोलते बोला ना हो मी पण बघितलं आहे आता मी बघतच होते आणि आत्ता जर जाऊन आले ना तर मुलं फक्त आणि फक्त जंक फूडवरच हे करतात म्हणजे जर घरा घरून डबा जरी आणला डबा जरी त्यांनी आणला असेल तर ते काय करतात डबा वगैरे खातच नाहीत जे काही चायनीज फूड आहेत ना किंवा कुरकुऱ्याज असतील असे पदार्थ म्हणजे असे जे फास्ट फूड आहेत तेच ते घेत आहेत म्हणजे क त्यांना काही टेस्ट निर्माण झाली आहे का काय म्हणजे असं जर आपण म्हणजे मला असं वाटतं की कॅन्टीनमध्ये जर फ्रूट्स वगैरे ठेवले आहेत तर ते सुद्धा घेतील मुलं जरा

हो आता बरं बरोबर आहे आता बघतायच की फास्ट फूड तर सगळीकडं चालू आहे फक्त आपल्या कॅन्टीनमध्येच थोडीच आहे सगळीकडंच चालू आहे आणि आता काय झालं आहे फक्त मुलं काय करतात की टेस्टसाठी फक्त तेवढंच असेल थोडंच असेल तेवढंच खातात ते काय आरोग्याचं म्हणजे जसं की आपल्याला प्रोटीन लागतं विटॅमिन लागतं हे बघतच नाहीत आणि जेवढे काय असेल तेवढेच फक्त खातात

हां आ मी तर असं म्हणते की आता तर आपण आहे का नाही ज्या रेसिपीज असतात ना रेसिपीज वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज ज्या असतात ना कॉम्पिटिशन आपण ठेवतोच तर तशी एक आपण कॉम्पिटिशन ठेवूया आणि त्यात फक्त फास्ट फूडला अवॉइड करून बाकीचे जे काही फ्रूटपासून काही डिशेस बनत आहेत का ॲक्रेट म्हणजे जर समजा फ्रुट्सच आहेत पण त्याच्यावरती सुद्धा काही असं वापरून जसं की मिठाचा वापर करणं त्यानंतर जे थोडंसं आंबट पदार्थ मिक्स करून असं काही पदार्थ बनत आहेत का किंवा फळं त्यात येतात का असं काही पदार्थ एखादं बनवून किंवा डिशेश बनवून आपण एक आपण कार्यशाळा जर आयोजित केली तर मुलं त्यात सहभागी होतील त्यांना नवीन पण कळेल आणि जर टेस्ट असो किंवा नसो जरी मुलांला ते दि दिसून ॲट्रॅक्टिव्ह होऊन तरी ते खातील आणि त्यातून त्यांना शरीरासाठी जे काय आवश्यक पोषक तत्वे असतील किंवा विटॅमिन्स जर असतील मिनरल असतील ते भेटतील आणि हळूहळू आपण काय करूयात कॅन्टीनमध्ये जे काही फास्ट फूड आहेत ते कमी कमी करण्याचा प्रयत्न करूयात आणि पूर्ण ब पणे बंद होतात का याच्या आपण दक्षता घेऊया चालेल हो हो हो नक्कीच करूयात आपण ठीक आहे हा चालते बाय